लग्नामध्ये डीजे लावण्याची गरज आहे का असे मला जर विचारले तर मी नाही असे उत्तर देईल लग्नामध्ये डीजे लावण्याची काहीच गरज नाही असे मला वाटते डी जे लावून नाचल्याने कानाला कर्कश्श ध्वनीचा त्रास होतो हृदयविकार वाढू शकते नाचतानाचता लोक मरण्याच्या वार्ता कानावर येतात नाचताना वादविवादाचे प्रकार समोर जाणवतात नाचत राहिल्याने लग्नाला उशीर होते तेव्हा लहान लहान मुले उपासमारीने तडफडत असतात डीजेवर नाचताना मुले दारू पिऊन धिंगाणा घालतात त्यामुळे लहानलहान तरुणांमध्ये व्यसनाधीनता निर्माण होते अशा व्यसनाने शरीराला नुकसान पोचते शिवाय डीजेचा खर्च भरपूर असल्याने राष्ट्रावर त्याचा बोजा येते